मी अकरावीमध्ये यशवंत महाविद्यालय सेलूला असताना जेव्हा आमची बस होती ते बस बसचा टायमिंग होता सरकारी बसचा टायमिंग असायचा एक साडे नऊची बस असायची कानोलीबारा आणि नंतर एक अडीचची बस असायची कान्होलीबारा तिकडून यायची इकडून जायला सेलुला साडेनऊ बस असायची पण कधी कधी बस जेव्हा येत नव्हती तेव्हा आम्हाला तिथं साडेदहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत थांबावं लागत होते मग त्याच्यानंतर जुनगड बस यायची मग त्या बसने जायचं तर गायमुख खापरी इकडले सर्व मुलं त्या बसमध्ये काही जागा नसायची कधी कधी उभं जावं लागत होतं आणि कधी कधी उभंच यायचं जुनगड चौफुलीपर्यंत उभं यावं लागत होतं त्याच्यानंतर इथून गेलं तिकडे की मग बस आली तर बसने नाही तर मग जे प्रायवेट ॲटो वगैरे राहते मग त्याने जायचं मग गेलं की कधी कधी पाच तिकडून यायच्या वेळेस पाचची जुनगड बस असायची मग यायचं आम्ही त्या बसने जे ज्या दिवशी पाचची बस नाही आली त्या दिवशी हालटिंग असायची कान्होलीबारा हाराटी मग पाच वाजेपासून मग एखाद्या वेळेस नाही आली तर मग आम्ही ॲटो बिटोनं यायचं पण आता नेहमी नेहमी पैसे वगैरे नाही राहत काही मुलांजवळ म्हणून एक दोघ एक दोघी मुली कशा जायच्या बा म्हणून सर्व जण आम्ही तिथंच थांबत होते सेलूच्या बस स्टॉपवर त्याच्यानंतर मग

खायचे खारे शेंगदाणे बिंगदाने गुपचुप वगैरे आणि आठ वाजेपर्यंत बसटॉपवर आम्ही थांबत होतो मग त्याच्यानंतर सर्वजण मिळून खापरीचे गायमुखचे आणि जुनगडचे एवढे सर्व मुलं मुली मिळून सर्वजण आम्ही मग बसमध्ये बसमध्ये यायचं कधी कधी पावसाळा असायचा तर मग खापरीला पुल काही होता नाही त्यावेळेस दोन हजार तेव्हा नव नऊची गोष्ट आहे ते नाही हो नऊची पुल काय होता नाही मग पु पुर आला की मग खापरीमध्ये थांबा खापरीमध्ये गाडी थांबली की मग आमच्या गायमुखच्या आणि जुनगडच्या मुलांना ब्यागा वगैरे घ्यायच्या आणि तिकडून शिवणगावकडून जो रस्ता जाते तिकडून इकडून पूर असायचा तर तिकडून आम्हाला पायी पायी याय लागे तर कधी कधी आम्हाला घरी यायला अकरा सुद्धा वाजत होते आणि त्यावेळेस जे सरकारी बस राहते तर बस बसच यायची आणि संध्याकाळच्या ॲटो बिटो काही यायची नाही म्हणून आम्हाला कधी कधी साडेदहा अकरा पावसाळ्याचे अकरा साडेअकरा वाजतच होते आणि पूर असला का पूर आला उतरू द्यायचं आणि त्याच्यानंतर आम्ही येत होतो